भारतातील मनोरंजनाचा विकास म्हटला तर सुरुवातीला वासुदेव भजनी मंडळं ह्या स्वरूपातून मनोरंजन चालत होतं गावागावातून चौक्यावरती म्हणा चावडीवरती म्हणा अशा स्वरूपातून बैठका बसायच्या न भजनी मंडळी वासुदेव सकाळच्या प्रहरीमध्ये वासुदेव हे अशा स्वरूपातील सुरुवातीचे मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे त्यानंतर रेडियोचा शोध लागला रेडियो सुरू झाला रेडियोची प्रगती होता होताच मध्येच टेपरेकॉर्डस आले त्या कॅसेट्स निघाल्या कॅसेट सी डीज मग त्याचा प्रवास होत होत होत टेलिविजनकडे आला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही हा मोठ्या स्वरूपात मनोरंजनाचा प्रकार म्हणून समोर आलेला आहे त्याचबरोबर लोकप्रिय जर म्हटलाच मनोरंजनाच्या ह्याच्यामध्ये तर तर हा सोशल मीडिया हा जो प्रकार आजच्या घटकेला इतका मोठ्या प्रमाणात आहे की आज लहान मुलंसुद्धा आपलं कौतुक करून घेण्यासाठी मागे फिरत नाही तो वयोवृद्धसुद्धा पण त्याच तोडीनं त्यासमोर जाण्यासाठी तयारीत असतात आणि बघायचं म्हटलं तर आज सोसल मीडियावरतीच सर्व चर्चा रंगतात न्यूजपासून तर गाण्यापर्यंत आणि भजनापासून कीर्तनं कार्यक्रम नाट्य सिनमा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या रील्सवर पाहायला मिळतील छोट्या छोट्या का शॉर्टफ्लिम का हो ना हे तिथं तुम्हाला सगळं काही दिसत आहे